लोकं लग्नात आजकाल वेगवेगळ्या पद्धतीने भेटवस्तू देतात कोणी फोटोफ्रेम देतं कोणी घड्याळ देतं तर कोणी त्यांच्या आवडीचे कपडे वगैरे काही गोष्टी देतात जास्त करून आजकाल लोकं जास्तीत जास्त ज्या गोष्टींचा उपयोग वधू वरांना होईल त्याच गोष्टी आजकाल लोकं देतात भेटवस्तू म्हणून देतात आणि लग्नामध्ये काही ठिकाणी हुंडा दिला जातो पण शासनाचे नियम अट अटीनुसार हुंडा ही प्रथा बंद झाली आहे पण काही ठिकाणी हुंडा मागितला जातो त्या ठिकाणी कारवाई होण्याची शक्यताही असते लग्नामध्ये खूप चांगल्या प्रकारे मित्र आपल्याला भेटवस्तू देतात त्यामध्ये त्यांच्या भावना असतात त्यात आठवणी राहतात माझ्या माझ्या मते हुंडा देणे हा एक गुन्हा आहे आणि तो ज्या ठिकाणी चालत होतो तेथे बंद झाला पाहिजेत मित्र जास्त करून मित्र आपले मित्रांना लग्नामध्ये जास्त जास्त जे घड्याळ असो किंवा काही प्रमाणात ज्या भेटवस्तू असतात काही जणांचे असे फोटो फ्रेम बनवून दिले जातात तर काही ठिकाणी कोलाज वगैरे बनवून दिले जात अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्या कायम आठवणीत राहील असे मित्र त्यांना भेटवस्तू देत असतात त्यामुळे लग्नामध्ये जास्तीत जास्त आजकाल भेटवस्तूचा जास्त प्रमाण वाढलेला आहे आणि हुंडा ही एक अतिशय घाणेरडी परंपरा आहे त्याच्यामध्येही हुंडा हा जो शासनाने जर नियम तयार केला आहे त्याच्या लोकांनी मत विचार त्यांचे असतील ते बदलले पाहिजेत हुंडा ही प्रथा बंद केली पाहिजे बंद केली पाहिजेत शासनाचा जो नियम आहे त्याचे पालन ह्यांनी केले पाहिजेत हुंडा देणं हे एक आपल्यामध्ये चांगलं नाही जसं एखादा एखादी मुलगी दुसऱ्या मुलाच्या जेव्हा घरी जाते तेव्हा तिच्या आईवडिलांची हालत समजून घ्यायला पाहिजेत नाही की उलट त्यांला काही ठिकाणी मुलींला आजकाल घरामध्ये हुंड्यासाठी त्रास दिला जातो त्यामुळे लग्नामध्ये काही ठिकाणी हुंडा दिला जातो तर ही प्रथा लवकरात लवकर बंद झाली पाहिजेत असं माझं मत आहे आणि लग्नामध्ये भेटवस्तू या खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिल्या जातात आणि हे आजकाल सगळं कॉमन झालं आहे